राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दौंडचे आयोजन अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यक्रमात ठेवण्यात आले होते यामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृत्ती प्रश्नांचे आयोजन प्रवासी बसधारकाकडून आयोजित योजनांचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते यामध्ये जिल्ह्यातील चोवीस तास सरासरी रेशीम शेतीतील अशोक वडब या हिंगोली जिल्ह्यातील मागील चोवीस तास सरासरी मी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दे पटकवली आहे कब्बडीमध्ये सुरेश जादव याने क्रमांक पटकवलेला आहे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कोमल शिंदे हिने प दुसरा क्रमांक पटकवलेला आहे